हॅलो सर तुम्ही मी आय म्हणजे समज समजलाय की तुम्ही ट्रेकर घेऊन ट्रेकिंगसाठी तिथं रत्नागिरीच्या इथं जाणार आहेत मला पण यायचं होतं सर मी ट्रे कराया ओके ओके सर आणि प्रचिद प्रचितगड आणखी एक आहे सर तो पण का चालेल ओके

चालेल सर हो सर हो सर मी फॉर्म फिल करते पण आपल्याला तिथं इक्विपमेंट म्हणजे तिथं काय काय सामान घेऊन जायला लागेल ते विचारायचा होता म्हणजे ट्रेकिंगसाठी हो बराेबर सर काय शूज ओके ओके हां चालेल सर ओके सर ठीक ओके सर फर्स्ट एड किट चालेल सर नाही सोर सर आपल्याला रोपची गरज आहे काय रोप रोप बीप आहे का ओके प्रोव्हाइड हां चालेल सर हो सर चालेल सर ओके सर चालेल इथं काय आपला हॅलो सर इथं काय आपल्याला पैसे भरायला लागतात पहिले कारण मी बिगनर बिगनरच ट्रेकर आहे ओके ओके आणि ते फूड कैसा प्रोवाईड करतील ट्रेकिंग फूड फूड म्हणजे तिथं आता आपण चार दिस राह्यचा आहे बोललात तर खाण्यापिण्याचा हां हां हां म्हणजे तुम्हीच प्रोव्हाइड करणार ना सर हां चालेल ठीक आहे ओके सर ओके सर चालेल हां सर हो सर हो सर रेनी वेदर आहे हां चालेल सर चालेल हो सर नक्की हो सर हो सर हो सर सर मला म्हणजे असं द थोडा दम्याचा प्रॉब्लेम होता जास्त नाही पण थोडा होता मग ऑक्सिजनचा सिलेंडर तो घेऊन ठेवू काय माझा तो मा हां हो सर चालेल सर नाय एवढा त्रास नाही पण म्हणजे थोडं हाईट एकदमच हाईटला होते मला हो चालेल ओके ओके सर नाही सर आपला डेट काय आहे ट्वेंटीएतला ऑगस्ट ओके मी मग तुम्हाला भेटू कुठे आहे म्हणजे पहिला हो हो सर चालेल सर हो सर हां हां त्या लोके हो सर त्या लोके का त्या लोकेशनमध्ये येऊ का मी हो ओके सर चालेल थँक्यू सर